आत्ता आपल्या मैत्रिणीचे लग्न आहे तर त्यासाठी तर त्यासाठी आपल्याला खरेदी करायला जायचं आहे तर काय काय खरेदी करायचं मला पण तेच वाटत आहे पहिलं आपल्याला मेंदीवाली शोधावं लागेल मेहेंदी क कशी काढायची कोणाकडे काढायची दोन दिवसावर लग्न आलेलं आहे त्यामुळे आपल्याला मेहेंदी काढणारं पण कोणी भेटलं पाहिजे